मी काही दिवसांआधी माझा एक सॅमसंगचा मी फोन घेतलेला जो लेटेस्ट नवीन व्हर्जन आलेला आहे तर हा सॅमसंगचा फोन मला खूप आवडलेला आहे अ याची क्वालिटी चांगली आहे फ फोनमधले जे फीचर्स आहेत ते खूप चांगले आहेत ॲप चांगले आहेत फोन चालवायला खूप सॉफ्ट आहे अ कॅमेरा क्वालिटी खूप चांगली आहे फोटो छान निघतात नाईटच्या वेळेलासुद्धा फोटो चांगले निघतात आणि अ फोटो जे आहेत ते खूप लाइव असल्यासारखे वाटत आहेत क्वालिटी चांगली असल्यामुळे तर हा प्रोडक्ट आम्हाला खूप आवडलेला आहे अ फोनची साउंड क्वालिटी खूप चांगली आहे बटन्स चांगले आहेत याचे त्याच्यामुळे हा प्रोडक्ट मला आवडलेला आणि हा प्रोडक्ट जो आहे आम्ही इतरांनासुद्धा सांगितलेलं आहे रिकमंड केलेलं आहे या प्रोडक्टला